मी आयुष्यात माझ्या नातेवाईकांपासून खूप काही शिकलेलो आहे माझे नाते नातेवाईकांपासून मला खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहेत जसे खूप काही म्हटलं तर नातेवाईकाला आपण जे म्ह म्हणजे खूप काही असं नातेवाईकांनी आम्हाला हे केलेलं आहे म्हणजे काही असं इग्नोर केलेलं आहे कारण की बाकीचे जे आमचे रिलेटीव्हज आहे त्यांना सर्वांना गव्हरमेंट जॉब आहे फक्त मलाच गव्हरमेंट जॉब नाही आहे त्यामुळे त्यांनी मला थोडंसं कमी याचं समजतात अशा प्रकारे खूप काही असा त्याच्यामुळे माझा खूप काही असा प्रभाव आहे पडलेला आहे